जवळपासच्या गावी किंवा शहराकडे प्रवास करताना मला तशी कोणतीही अडचण कधीच येत नाही कारण इथे वाहतुकीची व्यवस्था भरपूर चांगली आहे लोकल बसेसचं एश टी बस तर आहेतच त्या व्यतिरिक्त प्रायव्हेट बसेस पण आहेत म्हणजे जर वर्ध्याला वगैरे जायचं असेल तर प्रायव्हेट बसेस कंटिन्यू चालू असतात दर दहा पंधरा मिनटाला बसेस निघतात वर्ध्यासाठी नागपूरसाठी वगेरे ए सी बसेस निघतात त्यानंतर एश टी बसचं मी सांगितलंच पण आपल्याला जर जायचं असेल जर आपल्याला भाड्याने एखादी गाडी वगैरे पण बुक करता येते श शहरातल्या शहरामध्ये फिरायचं असेल तर ऑटो रिक्षा उपलब्ध आहेत तर त्या आपण वापरू शकतो म्हणून मला कधीही कुठेही प्रवास करायला करताना साधन सुदी साधन सुविधासंबंधीच्या किंवा वाहतुकीसंबंधी संबंधीच्या कोणत्याही आव्हानांना सामोरे जावे लागत नाही